लग्नासारख्या मोठ्या समारंभामध्ये पाणी पाण्याची सोय म्हटलं तर ती वेगवेगळ्या प्रकारात येते जसं की पहिले सध्या तरी आता लेटेस्टमध्ये तरी त्या स्मॉल बॉटल्सची सध्या तरी टॅक्निक निघाली आहे म्हणजे टेक्निक म्हटलं तरी एक प्रकार आहे की आता ते सध्या स्मॉल बॉटल्समध्ये पण ह्याच्या अगोदरचे जे होतं त्याच्यामध्ये पिंप असायचे पाण्याचे मेसेन नळवाले छोटे त्यामध्ये त्याचा आधी देखील मटके असायचे गार पाण्याचे मटके असायचे ते ठिकठिकणावर ठेवले जायचे किंवा कुलर असायचे वॉटर फ्युरिफायर आटाय असायचे वॉटर प्युरिफायर्स वगैरे वेगवेगळ्या ठिकाणावरती लावले जायचे म्हणजे लग्नाच्या हॉलमध्येच एक चार ठिकाणी लावले तरी होऊन जायचा हे वेगवेगळे प्रकार होते लग्नासारख्या मोठ्या समारंभामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आता तर सध्या खूप इझी झालं आहे आणि ते खूप सोपं झालं आहे की पाण्याच्या बॉटल्स आहेत त्या सध्या सोबत देऊन त्याच्यामध्ये एक त्याचं काय म्हणतात ते डिस्ट्रिब्युट होऊन जातं आणि त्याच्यामध्ये सध्या तरी आता सध्या हे एवढं तरी निघाल्यानंतर एक थोड्या पोर्टेबल बॉटल्स वगैरे ह्याच्यामध्ये होऊन जातं एक